माझं सचिन गाईट यांच्याशी बोलणं होत आहे का हां मग मी सुरभी माने मला तुमचा सोशल मीडियावरून नंबर मिळाला आहे हां तर मला ना मला मला महाराष्ट्रात हिल स्टेशन फि ला भेट द्यायची आहे तर तुम्ही मला कोणते हिल स्टेशन सजेश्ट कराल ज्यांना मी भेट देऊ शकते हां ठीक आहे मग तुम्ही आमच्यासोबत येण्याची किती फी घ्याल

ओक्के काही कन्सेशन मिळेल का हां म्हणजे मला माझे पाच दिवस तशी हे करून घ्यावी लागेल सुट्टी चालेल मग तुम्ही मेच्या दहा तारखेला आहात का अवेलेबल

हो हो हो मी इंदोरवरून येणार आहे

मग तुम्ही आम्हाला कुठे भेटणार

ठीक आहे मग आपण मुंबईमध्ये भेटू या नाही मी नी आमची पर्सनल गाडी आहे आम्ही प गाडीनेच येऊ आम्ही पाच आहोत मी आणि माझी फॅमिली सगळे मिळून पाच जण आहेत हो नाही हो चालेल आपली गाडी मोठी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा काही प्रश्न येणार नाही आपण कम्फर्टेबल जाऊ शकतो

हो हो चालेल चा हो चालेल चालेल ओके हां ठीक आहे चालेल मग ठीक आहे हो दहा दहाची तारीख हां दहा तारखेला भेटू हां हां धन्यवाद